सर्वात महत्त्वाचं रोप म्हणजे तुळस तुळशीमुळे आपले आरोग्य चांगले राहते घरातील वातावरण शुद्ध होते त्यानंतर आपण अजून ठेऊ शकतो की झेंडूसारखे रोप आपण आत ठेवू शकतो त्याचे सुंदर पिवळे केशरी फुलं खूप छान टवटवीत दिसतात त्यामुळे घराची शोभा वाढते तसेच आपण आणखीन शोभेसाठी म्हणून बांबूचे रोपे ठेवू शकतो तसेच मनीप्लॅन्ट मनीप्लॅन्ट हिरवागार मनीप्लॅन्टने आपण आपले हॉल बैठक सजवू शकतो त्यामुळे अतिशय आकर्षक पद्धतीने आपण घरामध्ये मनीप्लॅन्टचा वापर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की आपण तुळशीचं रोपच लावलं पाहिजे त्यामुळे एक तर पूर्ण घर शुद्ध होते डासापासून आपले रक्षण होते संरक्षण मिळते घरात डास होत नाही